अर्थातच मला ग ब्लॉग लेखन किंवा एखाद्या विषयावर लेखन करायला जास्त आवडते त्याचप्रमाणे मी एक उत्कृष्ट कविता सुद्धा तयार करते ज्या लिहिते त्यातलीच एक माझा भारत देश अशी एक मी कविता तयार केलेली आहे ती मला स्फूर्ती म्हणजे तिची लिहिण्याची मला वेगवेगळे जसे बहिणाबाईंच्या गाणी झाले बालकवींच्या कविता त्या आ मी ऐकत असते विविध लेखकांच्या काही अन्नोन म्हणजे काही माहीत नसणारे लेखक असते त्यांच्या कविता ऐकते त्यातून मला स्फूर्ती मिळाली आणि त्यातूनच मी माझ्या लेखनाला सुरुवात केली आणि जे लिहिते ते उत्कृष्ट कसं होईल याच्याकडे माझं जास्त कल असतो आणि माझ्या मनात येईल ते मी लिहित चालते आणि त्यामुळे काल्पनिक गोष्टी त्यालाच थोडंसं सत्याचा क् आढावा देऊन मी ते तसं लिहिते त्यामुळे मला ते आणखी उत्कृष्ट वाटतं आणि सहसा मी मराठी भाषेला प्राधान्य देते मी मराठी भाषेमध्येच माझं साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करते आणि कधी वाटलंच तर हिंदीमध्ये काही कविता मी तयार केलेल्या आहेत पण सहसा मला मराठीमध्ये जास्त आवडतं